मी त्या ज्या ऑनलाईन पोर्टलून साई जीन्स खरेदी केले आहे तिथे फोन करेन त्यांना माझ्या जी मी ऑर्डर केली आहे त्या रद्द करण्याविषयी त्यांना सूचना करेल माझा पत्ता माझा फोन नंबर वगैरे सांगून त्यांना मी माझी म्हणजे ग्राहक कोण बोलतो आहे याची त्यांना योग्य जाणीव व्हावी यासाठी माहिती पुरवेन त्याच्यानंतर मी माझ्या ऑर्डर संंबंधी स सविस्तर जी माहिती आहे मी कधी ऑर्डर केली आहे कोणत्या असायची मला पाहिजे होती मी ती का रद्द करतो आहे याबद्दल त्यांना माहिती देईन तसेच ती बाबा रद्द झाली आहे का किंवा माझी मी जी त्याच्यासाठी जी रक्कम त्यांना पे पेड केली आहे म्हणजे अदा केली आहे ती मला परत कशी मिळेल त्याच्याबद्दल ही संपूर्ण माहिती घेईन आणि जे काही ते प्रश्न विचारतील इतर त्यांना सर्व जे की पाहिजे माहिती ती सांगितल्यावर माझी जी ऑर्डर आहे ती रद्द होईल याची मला शाश्वती आहे